नमस्कार बोला हां हो ठाणेदारांच्याच दुकानात लागला आहे बोला हां बोला ना

साधारणतः किती रुपये किलोपर्यंत पाहिल आपल्याला बरं आता आजरा घनसाळ जो

अच्छा रोजच्या वापरासाठी पाहिल का तुम्हाला बरं मग आता आजरा घनसाळा जो आहे तो अठ्याऐंशी रुपये किलो आहे एच एम टी तांदूळ जो आहे तो चौसष्ट रुपये किलो आहे इंद्रायणी तुकडा जो आहे तर तो साठ रुपये आहे आणि इंद्रायणी जो कोलम पूर्ण आहे तर तो तुम्हाला साठ रुपयालाच बसेल त्याचबरोबर

बासमती आहे बासमती तुकडा जो आहे तर तो साठ रुपयालाच आहे मग तुम्ही जर का दहा किलो वगैरे घेणार असाल पूर्ण तांदळाचा आहे तो चौसष्ट रुपयला आहे तळण्याचे जेवढे पदार्थ आहेत सगळे आहेत कुरडया वगैरे सगळं आहे हो हो सगळं आहे म्हणजे जे उन्हाळी पदार्थ आहेत ना ते सगळे आम्ही ठेवलेले आहेत चहाचं एच पी आहे रेड लेबल आहे त्याचबरोबर सोसायटी आहे मिक्स पावडर पण आपल्याकडे आहे स्वत ची आहे रेड लेबल नॅचरल आहे

पन्नास किलो घेतलं तर आणखी स्वस्त पडेल तुम्हाला पूर्ण घेतला तर साठ रुपयला बसेल चौसष्टचा साठ रुपये किलो बसेल तुम्हाला चार रुपये कमी करू आम्ही तिखटपूड जर का चटणी लसूण पाहिजेल असेल तुम्हाला मिक्स चटणी कांदा लसूण मिक्स चटणी पाहिजेल असेल तर ती दोनशे वीस रुपये किलो आहे फक्त पावडर पाहिजेल असेल तुम्ही मिक्स करणार असाल तर ती दोनशे रुपये किलो आहे जवारी बेडगी मिक्स आहे फक्त जवारी पाहिजेल असेल तर तुम्हाला ती दोनशे दहा रुपयाला बसेल बरं मग तुमच्याकडे लिस्ट असेल तर मला पाठवून द्या किंवा तुम्ही येऊन जरी त्या दिवशी घेतलात तरी चालेल हो देईन की फक्त तुम्ही एकदा माल काय पाहिजे ते लिहून द्या आणि त्या पद्धतीनं तुम्हाला आम्ही सांगू शकतो तुम्ही ऑनलाईन पैसे पण पाठवू शकता जर तुम्हाला यायला जमत नसेल तर बिस्किटांचे सगळे प्रकार आहेत आपल्याकडं अगदी आता शुगर फ्री बिस्किट सुद्धा आले आहेत जर शुगर फ्री पाहिला असेल तर तुम्हाला आम्ही बिस्किट देऊ शकतो उपवासाचे नाही आहेत पण शुगर फ्री आहेत उपवासाचे पदार्थ आहेत आपल्याकडे भरपूर ते तुम्ही घेऊ शकता तुरडाळ वगैरे आहे डाळीचे सगळे प्रकार आहेत पूर्ण कडधान्य पण आहेत आपल्याकडं हां बोला

चालेल चालेल चालेल ठीक आहे धन्यवाद थँक्यू